हॅलो हां गं रिया कुठे आहेस अगं काय बोलते माहीत आहे आपल्या इथे तो शिमगोत्सव होतो बघ मोठा तो कुठे होतो हां मग तिकडे तू मला नेशील का तर मी आता मुंबईला आहे पण मी येणार आहे माझ्या घरचे वगैरे येणार आहे हो मग ते मी येणार आहे म्हणजे आज आम्ही बसणार आहोत आणि उद्या येणार आहोत तर तू मला तिथे नेणार काय मग तिथे काय असतो ते मला सांग ना जरा मी कधी गेली नाही तिथे हां

हां आणि मग तो हे असतं ते पाल पाल हां आणि ते पालखी वगैरे असतात ते नाचवतात ते ते मग हां म्हणजे ते प्रत्येकाच्या घरी वगैरे पालखी वगैरे नेतात ते असंच असतं का हां आणि ते ते प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ते नाचतात वगैरे ते राधाकृष्ण वगैरे ते असं काय नसतं का

हां मग ते ते अस्वल वगैरे त्याचे बनतात ते शिव वगैरे हो ना ते मला बघायला खूप आवडतं पण मी ते कधी बघितलं नाही मी असं ते रीलमध्ये वगैरे बघितलं आहे हां म्हणजे तुमच्या घरी येतात

हां हां मग ते तुमचे एव के पाचच दिवस चालू असतं

हां मग अजून काय करायचं मग आपण आता तिथे येऊन तू मला काय काय फिरवणार तिथे कोणत्या कोणत्या मंदिरात हे केलं जातं हां हां हां म्हणजे त्या त्यांच्या त्या कलेश्वर मंदिरातून पालखी येते की त्या मंदिरातूनच पालखी येते हां हां बरं बरं हां अच्छा ठीक आहे मग मी आज संध्याकाळी निघते आणि मग मी तुला उद्या तिकडे आल्यावरती कॉल करेन मग तू मला फिरव हां हां ठीक आहे चल बाय